हॅलो हां बोला ना हो हो बोला ना

हो हो हो खूप खूप आहेत खूप फोर्ट्स आहेत किंवा ट्रेकिंगसाठी पण खूप गड किल्ले आहेत तुम्हाला को कुठच्या गड किल्ल्यावर करायचा आहे सांगू शकाल म्हणजे बघा आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये तर राय महाराजांचं तर रायगड किल्ला एक चांगला आहे तो म्हणजे त्यांचं जेथे स्वराज्य होतं ना तिथे त्यांनी म्हणजे आपलं राज्य निर्माण केलं तिथे आपण चांगलं बघू शकतो तिथे किंवा कळसुबाईवरून सकाळचा सनसेट बघू शकतो सन राईज बघू शकतो रात्रीचा सॉरी सकाळचा सन सन राईज बघू शकतो किंवा संध्याकाळचा सनसेट बघू शकतो तुम्हाला किंवा अजून खूप फोर्ट्स आहेत म्हणजे प्रतापगड राजगड पुण्याला राजगड आहे किंवा तोरणा किल्ला आहे कुठेही पण जाऊ शकता तुम्ही तर तुमचा कधीचा प्लॅन बनतो आहे

तुम्ही बघितलंत तर गाडी वरती तर जाऊ शकत नाही ते पॉसिबल तर नाहीच आहे पण रा रायगडावर गेलात ना तर रोप वेचा एक सोय उपलब्ध आहे त्याच्यातून जाऊ शकता वरती तर राहण्याचं तिथे म्हणजे बाजूला असं गाव आहे पण थोडं असं दूरवरती हॉटेल्स वगैरे आहेत तर इथे होऊ शकतं तुमचं राहण्याचं हां हॉटेलमध्ये चांगलं असतं तिथे आमची फी मिनीमम दहा ते बारा हजारपर्यंत जाईल तुमचा किती दिवसांचा आहे बोललात हां म्हणजे हां कम ओके कमीतकमी दहा बारा हजार रुपये होऊन जातील

हो हो नाही नाही मी स्वतः असेन तुमच्यासोबत ओके हो हो ते मी ते मी हो हो ते मी नक्कीच गाईड तुम्हाला करेनच ओके हो हो ते सगळं मी गाईड करेनच तुम्हाला फक्त मी एक तुम्हाला फॉर्म पाठवेल तो फक्त मला फील करून पा द्या म्हणजे त्यात कोण कोण येणार त्यांची नावं म्हणजे हां मी तुम्हाला व्हॉट्सअॅप करेन मी तुम्हाला तो फॉर्म तो फील अप करून फक्त मला पाठवा आणि ट्रीपच्या आधीचे अॅडव्हान्स थोडी वेळ म्हणजे सेंड करा मला आणि नंतर मग पूर्ण जेव्हा तो म्हणजे ट्रीपच्या आधी म्हणजे तुमचे कधीचे प्लॅन होतं आहे तो मला सांगा तसं म्हणजे अॅडव्हान्स मला दोनतीन हजार रुपये अॅडव्हान्स मला द्यावे लागतील ओके ते मला सांग सांगा कसं काय ते कन्फर्म ते आणि मी तुम्हाला सर्व इन्फर्मेशन व्हॉट्सअॅपला पाठवतो ठीक आहे ओके ठीक आहे थँक्यू